अठरा बारा दोन हजार पाच बारा चार दोन हजार चोवीस सत्तावीस दोन हजार तेवीस सहा सात दोन हजार बावीस एकोणतीस सात दोन हजार बावीस